योग हा माझा छंद व्हावा यासाठी मला माझ्या आई वडिलांने प्रोत्साहन दिला त्यांनी मला आरोग्यासाठी योगाचे महत्त्व समजावून सांगितलं आणि त्यामुळे मी योगाला सुरवात केली योगामुळे माझा भरपूर फायदा झाला माझे शरीर लवचिक झाले माझे आजार कमी झाले मला योगाचा खूप खूप फायदा झाला